हॅलो आम्हाला माहिती पाहिजे होती आम्हाला असं बॉ धंद्यासाठी असं आम्हाला माहिती पाहिजे होती की बा लोन मिळू शकते काय क आम्हाला उद्योग करावं लागती असं लोन आम्हाला पाहिजे बा आता बा काय कितीपर्यंत काय टक्के आहे कसं मिळी तर आमचं ए वा सी ते सगळं क्लियरच आहे पण कसं आहे आता आम्हाला किती म्हणजे त्याची माहिती आम्हाला माहिती पडली पाहिजे नव की किती टक्के व्याज आहे याला किती टक्के धरणार आहे किती परसेंट आहे दोन लाखाला किती मिळी ठीक आहे ना मॅडम माहिती दिल्यावर हं तुमचं आमचं सिबिल क्लियरच आहे असं काही हे नाही आहे भरत आलं फक्त आम्हाला माहिती मिळू देत लोन वगैरे धंद्यासाठी आता नेहमी तिथंच जायचं आम्हाला मॅडम म्हणजे आम्हाला त्याची माहिती हवी सध्याचे एखादी जर माहिती असली तर आपण घेऊ शकतो म्हणजे बुवा व्याज त्याला कमी मिळतं आहे का व्याज कमी आहे ज्यादा आहे त्याच्याचसाठी ठीक आहे न ठीक आहे मॅडम हं नमस्कार धन्यवाद मॅड थँक्यू थँक्यू